नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या रेसिपीज ज्या आहेत रेसिपीज भरपूर शिकायला मिळाल्या पण काहीकाही अशा आहेत ज्या शिकायला मिळाल्या नाही माझी इच्छा आहे मनापासून इच्छा आहे की त्या रेसिपीज मला शिकायला मिळाल्या पाहिजे तसं पाहिलं तर कुकिंग जे आहे ते माझी मनापासून केली जाणारी आवड आहे आणि त्याच्यामध्ये करिअरसुद्धा घडवायचा माझा विचार होता परंतु जसे दिवस गेले तसतसे आता स्किप केलं मी ते करिअर परंतु ज्या ज्या रेसिपीज आहेत ज्या बनवायच्या होत्या त्या त्यापैकी एक म्हणजे पनीर मसाला आहे दुसरं म्हणजे पनीर टिक्का आहे तिसरी म्हणजे चिकन हंडी आहे आणि चौथी म्हणजे मटन हंडी आहे या सगळ्या रेसिपीज ज्या आहे त्या मला एकदा बनवायच्या आहे माझ्या जीवनामध्ये आणि बनवून ते घरच्यांना खाऊ घालायच्या मित्रांना खाऊ घालायच्या आहेत